माझा आवडता भजन गायक भीमसेन जोशी आहे त्यांच्या जे भजन आहेत त्यांचं भजन एक आहे ते सावळे सुंदर रूप मनोहर हे भजन मला खूप आवडतं कारण ते इतक्या छान प्रकारे सुंदर सुरेल रित्या गायक गातात आणि खूप छान वाटते कानाला मधुर वाटते आणि त्यामध्ये दंगून जातं अशा प्रकारे मला हे भज भजन गायक आवडतं भीमसेन जोशी आणि त्यांचं भजन खूप छान वाटतं ऐकायला सुंदर वाटते